माझ्या शाळेत वाचनालय असं नव्हतं परंतु वाचनासाठी पुस्तकं मात्र मिळत असत वाचनासाठी एखाद्या हॉलमध्ये बसायला जागा देत असत आणि लहानपणी वाचलेली पुस्तकं म्हणे शा साने गुरुजींची कथा साने गुरुजींच्या कथा मला ऐकायला मी नियमितपणे जात असे